हॅलो कॅबवाले दादा बराच वेळ झालेला आहे तुम्ही अजून आलेले नाही आहे काय प्रॉब्लेम झालेला आहे मी एक तास झाले तुम्हाला फोन लावत आहे तुम्ही माझा फोन पण रिसीव करत नाही आहे काय प्रॉब्लेम झालेला आहे दादा अच्छा अच्छा ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेले आहे का तुम्ही तर दादा तुम्ही प्लीज लवकर येण्याचा प्रयत्न करा एखादा तो दुसरा रस्ता सापडत असेल तर तुम्ही त्या रस्त्याने येऊन जा कारण माझी मीटिंग आहे लवकर आज सरांसोबत आणि मला मीटिंगला खूप वेळ होत आहे ऑलरेडी मला माझ्या सरांचे एक दोन वेळा फोन येऊन गेलेले आहे मी त्यांना सांगितलेलं आहे की मी अर्ध्या पाऊण तासात पोचते म्हणून तर तुम्ही येऊ येऊ शकता का लवकर मी जवळपास दोन तास झालेले आहे इथं तुमची वाट पहात आहे तर तुम्ही लवकरात लवकर एखादा दुसरा वे शोधा आणि प्लीज मला लवकर रिसीव करून घ्या